सगळ्यात आधी गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलची आपण गोष्ट करूया तर सगळ्यात आधी मी तुम्हाला गव्हर्मेंट हॉस्पिटलबद्दल सांग सांगते गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जर एखादी व्यक्ती खूप जास्त सिरियस आहे तर त्याला लवकरात लवकर घेत नाही कारण की ते लोक आधी म्हणतात की फॉर्म सबमिट करा हे करा ते करा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये खूप जास्त म्हणजे प्रॉब्लेम्स येतात लवकरात लवकर पेशंटला घेत नाही आणि लवकरात लवकर तिथे ॲडमिट करत नाही जर त्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जर एखादी नर्स एखादी डॉक्टर जर त्या पेशंटचा ओळखीचा वगैरे असला तर तेव्हाच ते लोक लवकर त्यांना एंट्री देतात हॉस्पिटलमध्ये तर आणि प्रायवेट हॉस्पिटलची गोष्ट ही आहे की प्रायव्हेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या तरी चालते व आणि तिथे लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं चालू करतात आणि गव्हर्मेंटपेक्षा जास्तीत जास्त प्रायव्हेटमध्ये डॉक्टर आणि नर्सेस जास्त लक्ष ठेवतात गव्हर्मेंटमध्ये जास्तीत जास्त लोक म्हणजे जे गरीब असतात ज्यांच्याकडे पैसे नसतात जे प्रायव्हेटमध्ये आपले ट्रीटमेंट करू शकत नाही ते लोक जास्तीत जास्त गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये जातात आणि जे खूप जास्त रीच असतात अमीर असतात तर ते लोक गव्हर्मेंटमध्ये कधीच जात नाही आणि ते लोक प्रायव्हेटमध्येच आपलं सगळं ट्रीटमेंट करतात पण पण काही पेशंट खूप जास्त सिरियस वगैरे असतात जे खूप जास्त सिरियस राहतात त्यांना प्रायव्हेटवाले सुद्धा मग नंतर गव्हर्मेंटमध्ये पाठवतात कारण की गव्हर्मेंटमध्ये जेवढे नॉलेजेबल डॉक्टर आणि जेवढे नॉलेजेबल सिस्टर नर्सेस जेवढे पण असतात तेवढे प्रायवेटमध्ये नसतात म्हणून ल डॉक्टर्स लोक जे पण हा म्हणजे खूप जास्त सिरियस पेशंट असले तर ते गव्हर्मेंटमध्ये लवकर पाठवतात आणि मग तेव्हा त्या पेशंटची त्यावरती ट्रीटमेंट करायला सुरुवात होते